अहो आता आपली मुलगी झाली अठरा वर्षाची तिचं काहीतरी आधार कार्ड काढवं लागल पॅन कार्ड काढावं लागल तिचं बँकिंगचं एखादं पासबुक काढण्यासाठी पॅन कार्डचासुद्धा उपयोग करावं लागल की तेव्हा तिचं पॅन कार्ड काढून घ्या जा गं तू पण त्या जा तू पण त्यांना सोबत घेऊन जा कुठले कागदपत्र लागतात काय लागतात कुठला फॉर्न भरायचा काय भरायचा हे त्यांच्याकडून माहिती घे आणि जा बरं तू आज त्यांच्याबरोबर पटकन गाडीवर जा आणि ते पॅन कार्ड काढून घेण्याची प्रोसेस जे काय असेल ते प्रोसेसला सुरुवात करा म्हणजे ते पा आत्तापर्यंत फॉर्न भरून दिलं म्हणजे आपल्याला वेळेवर तुझं पॅन कार्ड मिळून जाईल